कोविडच्या काळात सगळीकडेच भयानक वातावरण होतं प्रत्येकजण मनातून खूप घाबरलेला होता प्रत्येकजण आपल्यापरीने शक्य ती काळजी घेत होते तरीसुद्धा एकेका इमारतीमध्ये तीन तीन चार चार लोक कोविड पॉझिटिव्ह येत होती चार पाच घरं सोडली की एक कोविड पॉझिटिव पेशंट मिळत होता अशा परिस्थितीमध्ये आमच्या घरीसुद्धा कोविडच्या टेस्ट झाली होती कोणालाही कोविड झालेला नव्हता पण अचानक माझ्या जावेच्या मुलाला त्रास होऊ लागला त्याला श्वास घ्यायला त्रास झाल्यामुळं आम्ही खूप घाबरलो त्याला चार पाच दिवसापासून सर्दी होती दोन तीन दिवसापासून टेम्परेचरही होते मग मात्र आम्ही हेल्पलाईन क्रमांकाशी संपर्क साधला तिथूनही आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळाला एका ओळखीच्या डॉक्टरांना आम्ही फोन केला तेही लगेच आले आणि तो कर्मचारीसुद्धा आला आणि त्यांनी कोविडची टेस्ट घेतली त्याच्याबरोबर आमच्या घरातल्या सगळ्यांचीच टेस्ट झाली त्यामध्ये तो कोविड पॉझिटिव आला लगेचच त्याला बाजूला ठेवण्यात सांगण्यात आले म्हणजेच त्याला इंग्रजीमध्ये क्वारंटाईन असं म्हणतात सुदैवाने आमचं घर दोन मजली होतं वरच्या मजल्यावर दोन खोल्या होत्या त्यामध्ये त्याला ठेवा अशी आम्हाला सूचना देण्यात आली त्याचे कपडे त्याला लागणारी भांडी ब्रश सगळं वेगळं ठेवायला सांगितलं आणि त्याला वरती जाऊन सुरक्षित अंतर ठेवून त्याला नाष्टा जेवण तुम्ही द्या असं सांगण्यात आलं त्याप्रमाणं आम्ही त्या सूचना तंतोतंत पाळल्या त्याला एकटं वाटू नये म्हणून पाळीपाळीनं आमच्या घरातले एकजण नाष्टा द्यायला एकजण जेवण द्यायला एकजण चहा द्यायला असं जाऊ लागलो दर दोन तीन तासांनी हेल्पलाईन क्रमांकावरून त्याला फोन येत होता त्याच्याजवळ मोबाईल हा दिला होता तो मोबाईलवर त्याला कसं वाटते हे त्या कर्मचाऱ्याशी तो सांगत असे औषधं तर लिहून दिली होती त्याला आम्ही त्याला वेळोवेळी औषधं देत होतो तो ती घेत होता का नाही हे सगळं चेक करत होतो त्यानंतर जवळपास पंधरा दिवसाांनी त्याची कोविड टेस्ट परत घेतली त्यावेळेला त्याची टेस्ट ही निगेटिव्ह आली आणि आम्हाला खरंच खूप हायसं वाटलं त्यावेळेला हेल्पलाईन क्रमांकांनी दिलेला प्र प्रतिसाद आणि त्यानी दिलेले सहाय्य हे खरोखरच खूप बरं वाटलं त्याच्यामुळे आम्हाला आणि हा अनुभव आमचा त्यावेळेचा आत्ता मी बोलताना मला काही वाटत नाही परंतु त्यावेळेला आम्हाला खूप खूप मनातून आम्ही सगळे घाबरलो होतो तरीसुद्धा या हेल्पलाईन क्रमांकाच्या कर्मचाऱ्यानी आम्हाला दिलेला वेळोवेळी धीर खूपच मोलाचा ठरला तसेच लसीकरणाच्या बाबतीतही झालं प्र पहिल्यांदा आमच्या घरातल्या ज्येष्ठ मंडळींना सांगण्यात आलं प्रथम त्यांचं लसीकरण झालं त्याच्यानंतर मध्यम आम्ही वयाचे होतो त्यांचं आणि त्याच्यानंतर लहान मुलांचं अठरा पूर्णच्या झालं खरोखरच हा अनुभव वेगळा होता